आमच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या धर्मांचे लोक आहेत जसे की हिंदू मुस्लिम क्रिश्चन असे बरेचसे वेगवेगळे धर्म आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि जे मुस्लिम असतात त्यांच्यासाठी इथे मदरसा असतो मदरझामध्ये मुलांना सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात शिक्षणाच्या पुस्तक त्यांचे कपडे वगैरे त्याचं जेवण वगैरे हे त्या मदरसामधून ह्यांना मिळते आणि क्रिश्चन लोकांना पण अ जसं होलीक्रॉस वगैरे जे शाळा झालेल्या आहे तिथे पण त्यांना शिष्यवृत्ती मिळते आणि दहावी बारावीपर्यंत त्यांचं शिक्षण हे फ्रीमध्येच होते आणि हिंदू मुलांना पण धर्मशाळा आहेत बांधलेल्या इथे त्यांना पण त्या धर्मशाळेत शिक्षणाचा पूर्ण खर्च त्यांचं दोन टाइम जेवणाचं पण इथे अवैलेबल होऊन जाते